हां सर बोला हां सर आमच्या इथे तुम्हाला वरायटीज भेटतील वेगवेगळ्या प्रकारची सगळं तुम्हाला कुठच्या प्रकारचे फुलांचे डेकोरेशन पाहिजे हां आणि सर कधीपर्यंत पाहिजे तुम्हाला डेकोरेशन वगैरे म्हणजे कशा हिशोबाने कितीपर्यंत कधी काय सर तुम्हाला फ्लावर्स ओरिजनल म्हणजे आमच्या इथे डेकोरेशनसाठी डुप्लिकेट फ्लावर्स वगैरे पण आहे तर तुम्हाला कुठच्या टाईपमध्ये पाहिजे ओरिजनलमध्ये पाहिजे की डुप्लिकेशमध्ये डेकोरेशन पाहिजे ओरिजनलमध्ये सर आणखीन तुम्हाला कुठचं म्हणजे कुठच्या प्रकारचे गुलाबाचे वेगवेगळे प कलरमध्ये आहेत सर डेकोरेशन तर तुम्हाला गुलाबाचं चालेल का

आणि सर गणपतीचं आहे म्हणल्यावरती एक जास्वंदीची फुलं पण आहेत त्याचा पण वापर केला तर ते तुम्हाला जास्वंद

सर शंभर रुपये हार आहे पण तुम्हाला जर दुर्वांचा आणि जास्वंदीचा पाहिजे असेल स्पेशलाईज करून तर त्याला जास्ती कॉस्टिंग पडेल पाचशेपर्यंत पाचशेपर्यंत वगैरे सर पडेल सर आदल्या दिवशी आदल्या दिवशी देऊ तुम्हाला फ्रेश फ्रेश मग ते एक आरतीच्या अगोदर तुम्हाला आणून देऊ आम्ही हां ठीक आहे हां सर चालेल सकाळी देखील तुम्हाला देऊ आमच्या इथे डिलिवरीसुद्धा म्हणजे तुमच्यासाठी डिलिवरी सर्विससुद्धा आहे हां सर फ्री डिलिवरी आहे तर तुम्ही पूर्ण डेकोरेशन पॅकेजच्या हिशोबाने फ्री डिलिवरी वगैरे तुम्हाला अॅवलेबल आहे हां ओके सर थॅंक्यू